यवतमाळमध्ये बऱ्यापैकी हिंदू लोक राहतात जास्त करून त्यानंतर मराठी आपलं बौद्धभाषीय बौद्धधर्मीय लोक पण आहेत आणि ख्रिश्चन लोकं थोडे फार दिसून येतात यवतमाळमध्ये म्हणजे ते नवरात्रोत्सव ठी भरपूर प्रसिद्ध आहे आदिवासी समूह पण आहे म्हणजे ते जंगलाच्या आजूबाजूला तिथे म्हणजे आपलं हे कंबप्लोश जत्रा वगैरे चांगल्या प्रकारे भ भरवली जाते घंटीबाबा जत्रा भरवली जाते रंगनाथ स्वामींची जत्रा भरवली जाते शिरपूर गावामध्ये प्राचीन शिवमंदिर आहे तिकडे किल्ला पण आहे महाशिवरात्रीला भरपूर मोठी अशी यात्रा भरते तिथे त्यानंतर वरझडी गावामध्ये जवळच्या वरझडीच्या जवळपास जंगले आहेत तिथे जगदंबा मातेचं मंदिर आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे तर हे सर्व हिंदू धर्माचे जे नवरात्रोबत्सवा ब बरोबर दिवाळी दसरा होळी वगैरे चांगल्या पैकी साजरी केली जाते त्यानंतर पारसी न्यू ईअर पण मनवला जातो आपलं ईस्टर डे पण चांगल्या प्रकारे होतो आणि बौद्ध धर्मीय लोकं जे आहेत ते आंबेडकर जयंतीही मोठ्या उत्साहाने साजरी करतात